महाराष्ट्रातील मुलींना खूप प्रमाणे आरक्षण दिले आहे आणि महाराष्ट्रामधील बसेसची बसेस हे पन्नास टक्के सूट दिली आहे मुलींना त्यामध्ये मुलींची हाफ तिकीट आहे त्यामुळे मुली कुठेही फिरू शकते महाराष्ट्रातील कुठेही जायचं असेल तर कमी पैशात आणि सुरक्षितपणे जाऊ शकते